तेरा अकरा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वीस आठ एकोणीसशे त्र्याण्णव पाच नऊ एकोणीसशे बासष्ट तेरा दहा एकोणीसशे सहा पंधरा नऊ एकोणीसशे एकोणपन्नास